हां गुड मॉर्निंग मॅम श्रुतीज इवेंट काय हां ॲक्चुअली तुमच्याशी बोलवच होतं इव्हेंटसंदर्भात तर आपल्याकडे कोणते कोणते इवेंट केले जातात आम्हाला वेडिंग इवेंट करायचा आहे तर डिटेल्स थोडीफार देता का तुम्ही इवेंटबद्दल थोडी वेडिंग इवेंट्सबद्दल की हॉटेल्स वगैरे पेमेंट्स क्लिअर करता का थोडं आता मॅम तुम्ही फ्री आहात का हां बोलू शकतात ना तुम्ही हां ओके ओके हां

ॲक्च्युली मॅम आमच्या घरामधलं पहिलंच लग्न आहे सो प्लीज तुम्ही रिकमेंड करा ना आम्हाला की बाबा हे बेटर आहे ते बेटर आहे असं आम्ही मुंबई ओक्के ओक्के आणि पेसिफिकली असं म्हणायचं होतं मला की तुमचे डिटेल्स मला पाठवतं का या नंबरवरती

ओके ओके आणि पेमेंटचं काय बोललात तुम्ही पेमेंट कसं काय असेल

ओके ओक्के ओक्के ओक्के बरं मग ठीक आहे मग तुम्ही एक काम करा मला लोकेशन पण टाका तुमच्या इवेंटचं कुठं आहे इवेंट तुमचा तुमचं ऑफिस कुठे आहे हां ठीक आहे चालेल आणि मग तुम्ही मला व्हॉट्सअपवरती या नंबरवरती सेंड केल्या डिटेल्ससाठी चालतील

एक असतील तीस ते पस्तीस ते चाळीस

ओके ओके ठीक आहे चालेल मग आणखीन काही ॲक्च्युली विषय काय झालाय आहे मला बाहेरून समजलं रिक्वायरमेंटचा आणखीन काही डिटेल्स तुम्हाला देता येतील का तुमच्या ह्याच्याबद्दल ओके

ओके

बरं आणि ह्या आधी तुम्ही किती इवेंट केलेत ओके ओके हां डिटेल्स वगैरे मला सगळे सेंड करा ठीक आहे चालेल ठीक आहे चालेल थँक्यू हां बाय हां